संजीवनी प्रोविजन स्टोअर्स का हां नमस्कार मॅडम मी वर्षा रौलेकर बोलत आहे तर मला काही तुमच्या दुकानामधून खरेदी करायचं आहे माल तर आम्हाला महिन्याभरासाठी जे काही लागणार आहे ती मी तुमच्याकडं मागवते अगोदर काय आहे त्याची काय प्रकार आहे ते मला रेटनुसार सांगा अगोदर मग मी किती घ्यायचं ते ठरवते हा यादी हां हां आता बघा मॅडम मला आम्ही एक चार पाच माणसांचं आमचं कुटुंब आहे तर मग आम्हाला आपले महिन्याभरानुसार आम्हाला पाच किलो सहा किलो गहू लागतील पाच ते सहा किलो हा तर मग गहू तुमच्याकडं कोणत्या प्रकारचा आहे रेट जरा लोकवनचा आहे का लोकवनचा

बरं असं करा जो आहे हां बरं तो हां तो करा पुढे तांदूळ एक तांदळाचं मी नावच सांगते आजरा द्या आशिर्वादचा त्याची एक पा दहा किलोची बॅग द्या आम्हाला त्याच्या रेटचं काय असेल तर त्याच्या ओके ठीक आहे ते डन तो हेच करा आहे ना तुमच्याकडं उपलब्ध हां त्याच्यानंतर साखर एक घ्या साखर एक पाच किलो हां गोडंतेलाचं एक डबा पाहिजे आम्हाला कुठला तुमच्याकडं जेमिनीच आहे का जेमिनीमधला सूर्यफुलचा द्या हां त्याच्यानंतर शाबू एक एक एक किलो द्या ओके परत जि एसची चहा आहे ना जि एस चहा तो एक अर्धा किलोचं द्या हां सुट्टा नको सुट्टी नको सुट्टी नको चाक उडेल पॅकिंगची द्या आम्हाला हां त्याच्यानंतर एक ह्याचे कपड्याचे साबण हां रिनचे द्या एक अर्धा डझन द्या आनि व्हीलचे एक अर्धा डझन द्या आणि घडी घडीची पावडर आहे का बघा जरा थोडी आहे का ती एका किलोची नाही जरा थांबा आणखीन काहीतरी विसरते आहे असं वाटत आहे हा मॅडम तूरडाळ जरा द्या तुरडाळीचं रेट काय आहे सांगा हां अहो मॅडम बरं बरच दर वाटतोय तुमच्या दुकानात ऐंशी रुपये म्हणजे अहो क्वालिटीचा माल असला तरी काही थोडेफार कमी केले पाहिजेत की पैसे अहो दहा दहा घेऊन आठ आणेच नाही तुमच्या दुकानाच्या खात्री व्यवस्थित आम्हाला पटली तर आम्ही नेहमीचंच गिराईक होऊ ना तुमच्याकडे

बरं बघू या ह्यावेळेस घेऊन मग नंतर नेहमी आपलं तुमच्याकडंच यादी करून द्यावं लागेल अशा पद्धतीनं आहे तर हे सगळं एकत्रित आम्हाला हे करून घरी पोहोचवा हां पत्ता प हा ग्या पत्ताच हां सोमवार पेठ कराड हां आणि कॉलनीचं नाव आहे आकाशगंगा रेसिडेन्सी कॉलनी आहे दुर्वांकूर हां तर तिथे क मला उद्यापर्यंत ओक येईल का बरं ठीके बिल ऑनलाईन मारते करते हां हां चालेल ठेऊ का मॅडम धन्यवाद